येस मॅम मी पायल बोलते आहे आमच्याकडे इकडे एक सवाई गंधर्व संगीत महोत्सव होणार आहे तर त्यासाठी आम्हाला फ्लावर्सचं डेकोरेशन करून हवं आहे तर त्याच्या एन्क्वायरीसाठीच मी फोन हे आहे अकरा अकरा जुलैला झेंडूचे फूल फुलं आहेत नंतर बाकी लिली वगैरे आहेत तर आम्हाला त्या साधारण पंधरा फूट एवढा तर तो त्याची जी वॉल आहे ती पूर्ण आम्हाला माळा जर बनवून मिळाल्या झेंडूच्या फुलांच्या त्याच्यासोबत त्यासोबत असं ओरिजनल आणि थोडं नकली फूल असं मिक्स काही कॉम्बिनेशन असेल जे छान हो हो हो

हो हो आणि पण हां चालेल हो मॅम कॉम्बिनेशनमध्ये चांगले दिसतील तर आवडतीलच आणि त्यासोबत ना आमचे गेस्ट असतील तर त्यांना पण आम्हाला बुके द्यायचे आहेत तर तेही अरेंज करू शकाल का तुम्ही

ओके हां ती

हो आणि आमचे गेस्ट दहा असतील साधारणतः तर त्यांना ते थोडे मोठे आणि फ्रेश फ्लावर्स पाहिजे आम्हाला असं नको की चालेल ठीक आहे मॅम आणि आणि आम्हाला साधारणतः एक दिवसा आधी सगळं डेकोरेशन कंप्लीट करायची आहे म्हणजे तर व्यवस्थित छान दिसेल आणि राहतील सकाळी गडबड

हो मॅम बरं ठीक आहे ठीक आहे ऑनलाईन ऑनलाईनच ओके चालेल ठीक आहे मॅम थँक्यू मॅम